आरोग्य सेवा सामाजिक आधार आणि सन्मानाच्या बाबतीत गोंदिया जिल्ह्यातील वृद्ध जनतेसमोर असलेले खूप मोठे आव्हान म्हणजे असे आहे की ते वृद्ध असतात आणि त्यांना स्वतःच्या आरोग्याची काळजी घ्यायच्या काळजी घ्यायच्या परिस्थितीमध्ये त्यांना एखाद्या हॉस्पिटलमध्ये जर गेले तर त्यांना तिथे उभे रहावे लागते त्यांना म्हणजे उभं राहण्याची जशी कॅपॅसिटी नसते तरीपण ते त्यांना ते लाईन फेस करायला लागते आणि ते लाईनमध्ये उभे राहून ते स्वतःच्या जिवाच्या म्हणजे काळजीची पर्वा न करता आरोग्याच्या सेवेसाठी त्यांना ते करायला लागते त्यांच्या घरचे जर कोणी पैसे लावणारे असले तर काही हरकत नाही पण जर का एखादे वृद्धे वृद्ध म्हातारा वगैरेच्या घरचे पैसे लावायसाठी जर तयार नसले तर त्यांना ते स्वतः म्हणजे स्वतःच्याकडून आरोग्यसेवेचा लाभ घ्यायला लागते तर त्याच्यासाठी त्यांना खूप मोठा आव्हानाला सामोरे जावे लागते